आत येऊ मॅम माझं नाव अंजली आहे मला काल रात्रीपासून मॅम पोटात दुखायला लागलं आहे

मॅम काल रात्रीपासून पोटात दुखायला लागलं आहे डाव्या साईडला असंच उलट्या वगैरे होत होते नाही उलट्या वगैरे होत होत्या संडास पण लागली हो हो तो नाश्ता केला होता बाहेर हो डाव्या साईडने दुखत आहे मॅम पण मॅम आता खूप त्रास होत आहे तर मग त्याच्यासाठी काही म्हणजे जे काही करायची असेल ट्रीटमेंट ते आत्ता करा जे काही करायची असेल म्हटलं ट्रीटमेंट तर ते आत्ता करा ना खूप त्रास होत आहे हो हां नाही आणखी काही तर नाही पण ते उलट्या वगैरे होत होत्या काल रात्रीपासून खूप जास्त त्रास व्हायला लागला आणखी तर म्हणजे खूप रात्रीपासून म्हटलं खूप जास्त त्रास व्हायला लागला म्हटलं उलट्या वगैरे कन्टिन्यूमध्ये चालू आहे